मी धाराशिव नगरीमध्ये आले आणि आता ह्या धाराशिव नगरीमध्ये जर मला काय पाहायचं असेल म्हणून मी एखाद्याला सहजच फोन केला ओ हॅलो हॅलो म्हटलं की तुम्हाला ह्या धारशिवनगरीमध्ये मला काय बघायला आवडेल तर त्यानं असं उत्तर दिलं की ह्या धाराशिव नगरीमध्ये एक पुरातन काळातल्या लेण्या आहेत ते त्या तुम्ही त्या लेण्या पाहू शकता पुणा त्याच्या लेण्याच्या पुढून अगदी एक पंधरा ते वीस मिनटा अंतरावर एक च चक्रतीर्थ म्हणून आहे त्या चक्रतीर्थामध्ये अखंड पाणी वाहतं आहे आणि तिथे एक छान महादेवाची पिंड आहे ते त्या त्याण पण ते सांगितलं नंतर म्हटलं अजून काय पाहाता येईल तर ते म्हणे की धाराशिवनगरीमध्ये तिकडे डेपोची डेपोची देवी म्हणून आहे तर ती तुळजापूरून तुळजापूरला जायच्या आधी ती सुरुवातीला तिथं थांबलेली होती म्हणे जेव्हा भवानी तलवार देण्याच्या आधी विश्रांतीसाठी इंग्रजांच्या संरक्षणासाठी म्हणून ती धा पुरा देवी तिथं थांबलेली होती म्हणून ते पण स्थळ बघण्यासाठी आहे असं मला पर्यटकाने त्या सांगितलेलं आहे